विशेष गरजू असणारे अनेक विद्यार्थी आहे त्यांच्यामध्ये अध्ययनापासून

स्वतःच आयुष्य जगण्यामध्ये त्यांना खूप सामना करावा लागतो अशा सर्व गरजू विद्यार्थ्यांकरता सर्व समावेशक आणि सार्वांगीण शिक्षण ही मोहीम राबवली जाते समग्र शिक्षा अभियानासरख्या माध्यमातून केंद्र शासनानं विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिलेलं असून त्यांना अनेक सुविधा पुरविलेल्या आहे शिवाय त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण देऊन शिक्षकांची नेमणूक केलेली आहे आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्याच्यासाठी शासन विविध प्रकारच्या आर्थिक सवलतीबरोबर त्यांना अनेक आर्थिक मदत मिळवून देत असते दिव्यांगजन विद्यार्थी असतील किंवा अध्ययनाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील अशा विद्यार्थ्यांच्या समस्या हाताळण्यासाठी समुपदेशक मार्गदर्शक शासनस्तरावर नेमण्यात आलेले आहे शिवाय विविध स्वयंसेवी संस्था आणि शासकीय संस्थाच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना मदत केली जात आहे